मी काही दिवसा पहिले स्मार्टवॉच घेतली होती तो स्मार्टवॉच खूप चांगली आहे फिनिक्स कंपनीची आहे ती चांगली आहे ती ची कॉलेटी चांगली आहे क्लॅरिटी पण चांगली आहे मोबाईल टू कनेक्ट ईझिली होतं आणि ती वॉच एवढी चांगली आहे की जसं आपण एखाद्या ठिकाणी कंटिन्यूटी उभं बसून राहिलो तर तू आलाराम वाजते की तुम्ही भरपूर वेळ एकाच ठिकाणी आहे बा हा तर तुम्ही तिथून मूव्ह करा तर किंवा आपण खूप वेळ जर पाणीच नाही पिलं तर ती मेसेज पण देते की तुम्ही आता पाणी प्या बा भरपूर वेळ झाली तुम्ही पाणी नाही पिले तर ती स्मार्टवॉच खूपच चांगली आहे आणि त्यावर जसे गाणे वगैरे आपण वाजवतो तर हेडफोनपेक्षा पण क्लिअर आवाज त्या स्मार्टवॉचमध्ये येतं तर मला ते स्मार्टवॉच खूपच आवडलेली आहे त्याचं जीपीएस लोकेशन पण खूप चांगला देतात त्या स्मार्टवॉचमध्ये तशा बऱ्याचशा फॅसिलिटी त्या स्मार्टवॉचमध्ये भरपूर चांगल्या आहेत आणि त्याची क्वालिटी त्याची हॅन्डलिंग घडाई एवढी स्मूथ आहे हाताला असंच जाणवत नाही की आपण वॉच बांधली की लाईटवेट आहे तो खूप चांगली ते स्मार्टवॉच आहे तर त्याचा रिझल्ट आणि त्याची क्वालिटी सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत